हां नमस्कार वारणा बाजारला फोन लागला आहे का हां किती वाजता सकाळची टायमिंग आहे तुमची सुरू व्हायची आठपासून सुरू बरं आणि रात्री किती वाजेपर्यंत चालू असतं हां आणि मला जरा सामान घ्यायचं आहे फक्त जर एक दोन तीन हजाराच्या वरती खरेदी झाली तुमची काही होम डिलिव्हरी वगैरे आहे का पाच हजारच्या वरती होम डिलीवरी असणार आहे बरं आणि मग आता आता ते होम डिलीवरी समजा पाच हजार आता मी लिस्ट देईन तुम्हाला कारण ॲक्च्युली तर सगळ्याच्या रेट काही मला माहिती नाही तुम्ही जर लिहून लिस्ट लिहून घेतली आणि तर त्याचा पाच हजार एवढी झाली खरेदी झालीच नाही माझी तर मग काय करायचं मग ते आम्हाला तिथंच यावं लागणार का नाही तर मग याच लिस्ट वाढवावी लागेल काहीतरी बर बर बर बर आणि सकाळी दुपारची टायमिंग काय बंद वगैरे काय प्रश्न नाही ना कारण मागच्या वेळेला एकदा नाही नाही मागच्या वेळेला मी आले होते तेव्हा एक अर्धा तास मला वेटिंग लागलं काहीतरी दुपारी काय तुमच्या इथे बिलिंगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे बर बर मग मला सांगा हां बरं मग तुम्ही लिस्ट माझी करून घ्याल का हां कोणता मागच्या वेळेला लोकवनचा जो गहू होता तो तुमच्या इथं मला मिळाला नव्हता फक्त तर आत्ता ॲवेलेबल आहे का मग ते आहे का लोकवनचा काय रेट काय आहे लोकवनच्या गव्हाचा पंचेचाळीस रुपये मग त्याची दहा किलोची किंवा पाच किलोची अशी बॅग मिळते का पाच पाच किलोची पण मिळते आहे का ठीक आहे मग बरं मग माझी दहा किलोची बॅग एक घ्यायची त्याच्यामध्ये लिस्ट माझं जरा तयार करून घ्याल तुम्ही हां पाच किलो साखर आणखीन एक किलो चहा म्हणजे मिक्स डस्ट जे असतं ना तो एक किलो पाहिजे तुमच्याकडे कुठला आता ॲवेलेबल जो असेल त्यात ना हां मग रेड लेबल्स चालेल मला रेड लेबल्स चालेल हां रेड लेबल्स चालेल आणखीन कॉफीचं एक पॅकेट हवं मला नाही नाही कॉफीचं नेसकॅफेचे बॉटल पाहिजे लहान असेल ती हां हां लहान असेल ती पाहिजे हां नंतर एक किलो शेंगदाणे हवे आहेत नाही नाही मोठे मोठे दाणे पाहिजे मोठे दाणे पाहिजे हां चालेल चालेल तेच हवे आणखीन साखर लहान मोठी दोन्ही आहे का आम लहान लहान साखर पिठी साखर ओ ओके ओके ओके हां मग मग लहान साखर लहान ए साखर ती एक मला पाच किलो आणि पिठी साखर एक किलो हां आणि मैदा एक दोन किलो मैदा हवा आहे हो दोन किलो मैदा दोन किलो रवा हवा आणि सुक्कं खोबरं किसलेलं खोबरं आहे का तुमच्याकडे आहे का अर्धा किलो अर्धा किलो किसलेलं खोबरं हवं आहे आणि तेल कुठलं कुठलं आहे तुमच्याकडे शेंगदाणा सोब बाकी कुठले आहे नाही शेंग शेंगदाणा तेल म्हणजे पॅकेटमध्ये आहे की लूजमध्ये कसं मिळतं पॅकेज आहे का आणि ओके किती पंधरा किलोचा का बर नाही नाही ते नको आहे मग सनफ्लावर कुठलं आहे जेमिनी बर बर मग सनीचं एक एक किलोचं पॅक आहेत की सनीचं पण पंधरा लिटरचा एक एक किलोच आहे का ठीक आहे मग सनीचे एक पाचचं पॅकेट पाहिजे मला पाच किलो म्हणजे पाच पिशव्या मिळतील ना हां आणखीन रवा हवा दोन किलो हां आणखीन बारीक बी गूळ नको आहे फुटाण्याचं डाळं आहे का आ हां कुटा हां हां मग ती दोन पॅकेट्स चालतील फुटाण्याच्या डाळ्याची आणि सु दहा रुपयाचं पॅकेट आहे ना तुमच्याकडे दहाचं असेल तर दहा रुपयाची दोन पॅकेट द्या मला हां आणखीन सुकं खोबरं एक अर्धा किलो हवं आहे म्हणजे किसलेलं सुकं खोबरे वाट्या हां हां वाटी पाहिजे आणि तांदूळ कुठले कुठले आहेत

ब मग तांदूळाची पाच किलोची पिशवी आहे का बासमतीची हां मग तांदूळाचे बासमतीची पाच किलोची पिशवी द्या आणि कितीपर्यंत घरी येईल सामान लहान तुकडा लहान तुकडा साठ रुपये हां चालेल ते ती पाच किलोची बॅग द्या आणि ते कितीपर्यंत येईल आमच्याकडे हे सामान तुमचं आज येणार की कसं मिळणार आज येणार का रात्रीपर्यंत येईल का माणूस तुमचा घरी हां चालेल चालेल मग ऑनलाईन पेमेंट करेल चालू शकेल ना हां चालेल ओके ओके ओके ओके थँक्यू ओके बाय